मी शाळेत असताना माझ्या शिक्षकांनी मला नृत्याकरिता प्रोत्साहित केलेली होते आमच्या शाळेत स्नेहसंमेलन होते तेव्हा आम्हाला सर्व वर्गाचे नृत्य सादर करायचे होते तेव्हा माझ्या शिक्षकांनी मला नृत्यकरीता सहभाग घेण्यात प्रोत्साहित केलेली होती माझे वर्गमित्र सुद्धा मला नृत्य करण्याकरिता प्रोत्साहीत करत होते मग मी नृत्याला स नृत्यामध्ये सहभाग घेतला परंतु मला स्टेजवर जायची खूप भीती वाटायची जेव्हा मी स्टेजवर गेली माझी भीती नाहीशी झाली व मी नृत्य केला आमच्या नृत्य सर्वांना खूप आवडला सर्व शिक्षकांनी मला माझे खूप कौतुक केले व मला बक्षिश व प्रमाणपत्र देखील मिळाले माझ्या नृत्यकरिता मला एवढे प्रोत्साहन मिळाले की माझा नृत्य सव्वीस जानेवारीला येथे व्हावा अशी शिक्षकांची इच्छा होती मग मा माझ्या नृत्य सव्वीस जानेवारीला सुद्धा घेण्यात आला सव्वीस जानेवारीला जे पाहुणे आमच्या शाळेत पाहुणे म्हणून आलेले होते त्यांनी देखील माझ्या नृत्याचे खूप कौतुक केले व मला बक्षीस दिले बक्षीसमध्ये मला प्रमाणपत्र व बक्षीसमध्ये पैसे दिले माझ्या इतकस कौतुक केले की मला न नृत्याची खूप आवड निर्माण झाली